हां बोला अच्छा दर्गामध्ये ठीक ए न ठीक आहे ना किती जणं आहे तुम्ही ठीक आहे आमच्याकडे झायलो हे गाडी आहे आम्ही देऊन देईल तीन हजार घेऊन पावनार हा म्हणजे येईपर्यंत कमीच आहे ते बरं दोन हजार पाचशे ठीक आहे मग गाडी पाठवून देईल हो हो ठीक आहे हां ठीक आहे ना हां ठीक आहे अडीच हजारमध्ये बुक करते हां ॲड्रेस पाठवा तुम्ही नंतर मी सांगते तुम्हाला हां ठीक आहे पाठवून द्या मी तुम्हाला सांगते ॲडवान्स किती द्यायचाय हां ठीक आहे